माझे नाव कुमारी श्रद्धा प्रदीप सांगोले आहे मी नागपूरला राहते माझ्या घरी माझी आई दोन मोठी बहीण आणि माझी आजी आहे माझे वडील मी लहान असतानाच वारले तेव्हा मी फक्त चौदा वर्षाची होते तेव्हापासून माझ्या आईनंच आमचं पालनपोषण केलं आहे माझ्या दोन्ही बहिणींचं लग्न झालेलं आहे आणि ते दोघी आपल्या घरी खूप खुश आहे आता माझ्या घरी मी माझी आई आणि माझी आजी रहाते आम्ही तिघेच राहतो माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी आता पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहे माझा ग्राफिक डिजायनिंगचा कोर्स पण डिप्लोमा कोर्स पण झाला आहे मी आता सध्या एक पार्ट टाइम जॉब करत आहे